आपल्याकडे जर पाहुणे आले तर आपण त्यांचा पाहुणचार करतो व आपल्या भागामध्ये काय कुठले कुठले पर्यटनस्थळे आहेत तो दाखवायचा त्यांना प्रयत्न करतो कारण की त्यामध्ये ऐतिहासिक वारसा किंवा नैसर्गिक वातावरण त्याच्या भवतालचं त्यामुळं आपण त्यांना पाहुण्यांना घेऊन जातो त्या वेगवेगळ्या ठिकाणी निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं जसं जसं की आमच्या धाराशिवच्या बाजूला हातला देवी आहे हातलाई देवीमध्ये खूपच हिरवळ आहे निसर्गरम्य वातावरण तिथे असल्यामुळे पाहुण्यांना तिथे नेण्यात आम्हाला नेहमीच आनंद होतो त्याचबरोबर त्याच्या बाजूलाच आमच्याकडे लेणी आहे लेणी पण बघायला तिथे ऐतिहासिक वारसा आहे त्या लेणीला त्यामुळे आम्ही त्या लेणी पण दाखवतो त्याचबरोबर लेणी रामलिंगचे रामलिंगला मंदिर आहे महादेवाचं व तिथे रामलिंगमध्ये पण आम्ही पाहुण्यांना घेऊन जातो रामलिंगच्या ठिकाणी जंगल असल्यामुळे व तिथे महादेवाचं मंदिर नदी धबधबा असं पाणी वगैरे मनमुराद आहे तिथे निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे पाहुण्यांना आम्ही घेऊन जातो त्याचबरोबर आमचे आराध्य्य दैवत श्री तुळजाभवानी माता हे आमचं कुलदैवत असल्यामुळे देवदर्शनाला पण घेऊन पाहुण्यांना आम्ही नेहमीच जातो पाहुण्याचं मन प्रसन्न होतं आपल्या भागात जे जे वेगवेगळे पर्यटन स्थळं आहेत ते पाहुण्यांना बघायला मिळावं त्याचा आनंद घेता यावं यासाठी पाहुण्याला आपण तिथे घेऊन जातो